बागकाम करण्याकरता मला माझ्या फॅमिली मेंबरनी किंवा माझ्या फ्रेंड सर्कलनी किंवा नेबर्सनी मला खूप प्रोत्साहन दिले कारण मला बागकाम बागकाम करायला खूप जास्त आवडते कारण की बागकाम हे जे आहे वनस्पती लावण्याचे जगविण्या जगविण्याचे किंवा वाढविण्याचे व निगा राखण्याचे पध्दत आहे तसेच बागीचा बगीचामध्ये अथवा बागेत झाडे लावण्यासाठी वनस्पती या फुलांसाठी किंवा फळांसाठी शोब अथवा वनस्पती या फुलांसाठी फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात तसंच फळझाडे व भाजीपाला हा विविध उपयोगांसाठी लावला जातो तसेच रंग जसे रंग तयार करण्यासाठी वैद्यकीय उपयोगासाठी किंवा सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी आपण यूज करतो तसेच हे बागकाम हे एक अद्भुत व आणि आनंददायक देणारे अनुभव आहे तसेच प्रत्येक बागेला कुंपणाने वेढलेले असतात तसेच कुंपण सहसा कुंपण जे आहे सहसा लाकूड किंवा बांबूचे बनलेले असते तसेच कधीकधी बागेभोवती हिरवे कुंपण घातले जातात किंवा मोठ्या आणि बागा ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर मला खूप जास्त आवडतात त्यासाठी मी बाग लावताना त्यात गवत लावत असते किंवा मातीचे बेड बनवत असते त्यानंतर मग बे बेड बनवल्यानंतर मी बिया बिया लावतात किंवा त्यानंतर मग मी झाडे लावते तसेच पा झाडांना सकाळ संध्याकाळ मी पाणी घालत असते त्याचप्रमाणे बाग स्वच्छ ठेवते तसेच बागेत खत टाकणे किंवा बागेतील कीटक पिकांची काळजी घेणे हे फार मला हे फार काळजी करणे बागांची काळजी करणे हे फार मला महत्त्वाचे वाटते किंवा मी खूप काळजीपूर्वक करते तसेच कीटक पिकांसाठी कीटक जे आहे तसेच हे पिकांसाठी फार धोकादायक ठरू शकतात त्यासाठी पिकांवर किंवा फुलांवर आणि फळांवर ते अंडी पण घालतात कीटक तसेच कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी कीटकनाशकांची जी फवार कीटकनाशकांची फवारणी करणे खूप गरज आहे कारण की ते अंडे नष्ट करतात आणि जंतू आणि जीवाणू मारण्यासाठी कधी कधी कधी कधी चुना जमिनीमध्ये मिसळून नाही का ते जमिनीम झाडांना घालतात किंवा झाडे लावताना किंवा फळांची झाडे लावताना ते त्यामध्ये मिक्स करतात आणि बागकाम हे इतकं छान आहे की त्याची राखीव करणं किंवा देखरेख करणं त्यांची फवारणी करणं झाडांची फवारणी करणं इव्हन त्यांचे छाटणी करणं झाडं मोठे झाले की झाडांची थोडीफार छाटणी करणार बागांमध्ये मला हे खूप आवडतं त्यामुळे ना माझ्या फॅमिलीमध्ये मला ना माझे फॅमिली मेंबर्सचे आहे खूप जास्त प्रोत्साहित करतात की दीपा दीपाली तू खूप छान झाडं लावते तू उत्तम झाडांची तू खूप छान प्रकारे काळजी घेते झाडांना खूप छान पाणी घालते किंवा खत घालते झाडांना तुझ्यामुळे तुझे तुझ्या प्रयत्नांमुळे झाडांना छान फळं फुळं फळं येतात किंवा फुले येतात वेगवेगळ्या प्रकारची फुले घेते पिके फुलांची पिकं घेते जसे गुलाबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश गुलाब लाल गुलाब अजून ऑरेंज गुलाब अशी वेगवेगळ्या प्रकारची मी झाडं लावलेली आहेत तसेच घरासाठी उपयुग उपयुक्त मी अशी भाजीपाला इव्हन काढलेला आहे इव्हन वांगीची झाडं लावली आहेत मिरच्यांची झाडं लाड लाड लावलेली आहेत टमाटोची झाडं लावलेली आहेत आणि त्यांना मी रात्रंदिवस त्यांची देखरेख करत असते पाणी घालत असते कीटकनाशकांची मी फवारणी करत असते तसे परत त्यांना खत टाकते कंपोस्ट खत टाकते इव्हन सेंद्रिय खत टाकते किंवा शेण आणून मी ते थापून त्याच्या गवऱ्या बनवते मातीमध्ये मिसळून शेणाने ते खत टाकते त्यामुळे झाडे माझ्या हातची जी झाडे आहेत ते खूप लवकरात लवकर वाढते आणि लवकरात लवकर मला त्याचा बेनिफिट मिळतो मला फुलं पण मिळते लवकरात लवकर आणि फळं पण मिळतात आणि भाजीपाला पण मी घरच्या घरूनच काढते त्यामुळे माझ्या फॅमिली मेंबरमध्ये मला खूप जास्त प्रोत्साहन देते की दीपाली तू खूप जास्त तुला आवड आहे बागकामाची आणि त्यांच्याव्दारे आम्हाला आपल्याला किती फळं मिळतात किती फुलं मिळतात किंवा किती भाजीपाला आपण घरच्या घरी यूज करू शकतो असे तू घरूनच तू बागकामामधून काढते त्यासाठी मला घरचे फॅमिली खूप जास्त प्रोत्साहन देतात